या परिसरात मातीचे घरे कमीतकमी वीस आहेत मातीच्या घरातील जमिनी गाईच्या शेणाने सारवण्याचे इथे रीत नाही आहे पण इथे ती घरं मातीची असल्यामुळे ती स्वच्छ दिसावीत सुंदर दिसावीत आणि जमीन खराब होऊ नाही म्हणून ही सारव ही जी जमिनी आहे ही शेणाने सारवली जाते आपल्या येथे गाईला लक्ष्मी समान मानले जाते गाईचेच शेण फ जे आहे ते उप भर खूप उपयोगी आहे जमिनींसाठी जसं तसंही तसंच आपल्या मनुष्याच्या पायांसाठीसुद्धा आपले गाईचे शेण उपयोगी आहे मातीच्या घरातील जे जमिनी असतात ते गाईच्या शेणाने सारवण्याचे फायदे आहेत की ती जी जमीन आहे ती जमीन परत व्यवस्थित जशी होती ना तशी राहाते स्वच्छ दिसते आणि सुंदर दिसते जसे आपण आपल्या घरातल्या भिंतींना रंग देतो तसंच त्या जमिनींना त्या जमीन नेहमी स्वच्छ राहाव्या सुंदर राहाव्या त्याच्या त्या ती ज्या जमिनी आहेत त्या उकरू नयेत परत म्हणून शेणाने सारवली जाते शेणामागे शेणाचेही खूप भरपूर फायदे आहेत म्हणून ती जमिनी ज्या आहेत मातीच्या त्या गाईच्या शेणाने सारवल्या जातात ही काय ही केवळ एक परंपरा नसून एक त्याच्या दृष्ट केवळ ही परंपरा नसून त्या जमिनींना स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हे गाईचे शेण जे आहे ते सारवण्यासाठी वापरले जाते परंपरा असं म्हणता येणार नाही कारण की आता प्रत्येकाचे घर काही मातीचे नाही आहे तसं बघता बघायला गेलं तर जे शेणाने सारवलेल्या जमिनी असतात त्या महिनाभरच व्यवस्थित राहतात पुन्हा त्यांना शेण आणून सारवावे लागते पण त्या ज्या असे फायदे आहेत की घर खूप स्वच्छ रहातं सुंदर रहातं आणि मेन म्हणजे त्या जमिनीला जे जमिनीला जे पोषक लागतं ते मिळून जातं